नाशिक हे गाव खूप छान आहे त्या नाशिक या गावात सप्तशृंगी देवीचे मोठ्ठं मंदिर आहे ते मंदिरात खूप लोक भक्तिभावाने दर्शनाला येतात तसे देवीचं रूप इतकं सुंदर आहे की ते बघच पाहतच राहावं वाटते इतकं छान आहे ते खूप आकर्षक आहे तिचं ते रूप आणि नाशिकला गेलं की तिथचं वातावरण शांत रम्य वाटतं असं वाटते ते तसेच पुण्याच्या पुण्याला दगडूशेठचा गणपती आहे तो फार प्रसिद्ध आहे तिथे कोणती मन्नत मागली की आपली ती पूर्ण होते म्हणून खूप लोक पुण्याच्या गणपतीला पुण्यात दगडूशेठच्या गणपतीला दर्शनाला आवश्यक जातात ते दर्शन घेतात त्याचं ते गणपतीचं रूप पाहून फार मनमोहक वाटते तसेच सगळे लोक तिथं भक्तीभावाने दर्शनाला जातात तसेच शिर्डीला साईबाबाचे मंदिर आहे साईबाबाचं मंदिराच्या दर्शन खूप भाविक भक्त लोक येतात खूप गर्दी असते त्या मंदिरात दुरून दुरून लोकं येतात छान दर्शन करतात दर्शन व्यवस्थित होते तिथे कोणत्याही प्रकारची त्रास होत नाही दर्शनाला तसेच औरंगाबादला आपलं पूर्ण दिवेस दिवस चांगला जाईल चांगल्या प्रकारे जाईल असा अजंठा एलोराची लेणी आहे ते बघायला पूर्ण दिवस लागतो तिथे आपण पिकनिकला पण जाऊ शकतो पिकनिक पण करू शकतो आणि आपल्यासोबती सगळेचजणं गेले की आणखीनच छान वाटते परिवारातले सगळे असले की ते दिवस कसा जाईल त्याला आपल्याला माहितसुद्धा पडत नाही अशा प्रकारे भारतात हे पर्यटक येत आहे